माझ्याकडे आरोग्यविमा जीवन विमा ही पॉलिसी आहे आणि माझ्या घरातील जेव्हा माझ्या वडिलांचा एक्सिडेंट झालेला होता तर त्या टाईमला मी या जीवनविम्याचा उपयोग केला होता